हॅलो डॉमिनोज फिज्जा सर आत्ता एक तासापूर्वी आम्ही फिजा ची ओडर केलो होतो तुमच्या डिलीवरी बॉयने अर्ध्या तासात एने आयना सांगितलं होतं आणि त्यांनी आत्ता मला डे पिजा आणून दिला आणि त्याचसोबत त्यांनी त्याचा व्यवहार असा होता जसे को जसा की कोणी टपोरी व्यक्ती आहे त्यासाठी काहीतरी तुम्ही करा